हां माझं नाव सुजुल कास्ले मी बारावी पास झाली आहे मला असं कळलं की तुम्ही करियरबद्दल थोडं गाईड गाईड करता मला माझ्या फ्रेंडने रेफरन्स दिला तुमचा हां मी आता बारावी सायन्स झाली आहे तुम्ही मला सांगू शकता का पुढे कोणतं मी करियर चूज करावं जेणेकरून मी

मला सेवेंटी पर्सेंट हो हो मॅथ्स होतं

हो हो आहे हां

ओके

नाही तुम्ही जर आम्हाला इन्फॉर्मेशन सांगू शकता का

ओके ओके हो ओके बोला बोला बोला

हां हां

ओके मग ह्याच्यामध्ये पुढे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत का

ओके म्हणजे आय टी एन सी एस आता बेस्ट फील्ड आहेत सध्या ट्रेंडिंग आहेत हां आणि मला म्हणजे तुम्ही कॉलेज वगैरे सांगू शकता की कोणतं कॉलेज बेस्ट आहे वगैरे काय मी सिंधुदुर्गमध्ये आम्ही कुडाळमध्ये

हां हां हां

ओके ओके मध्ये चान्सेस आहेत का प्लेसमेंट वगैरे मिळायचे

ओके चालेल ओके चालेल मी अजून काही मला डाऊट्स असतील तर मी तुम्हाला कॉल करेन चालेल ना चालेल हां थँक्यू